हा मॅडम बोला हो हो बोला ना

हा तुम्ही कोण कोणाकडे दाखवलं आहे त्या डॉक्टरची आजच्या तारखेची प्रिस्क्रिप्शन पाठवा हा त्याचा ते फोटो माझा हा व्हॉटसअप नंबर आहे याच्यावर पाठवा आणि तुम्ही याच्याआधी गोळ्या घेतल्या होत्या का डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे की ही पहिली वेळ

बरं मग आज तुम्ही शुगर चेक केली का बरं बरं मग मला ते तुम्ही फक्त प्रिस्क्रिप्शन पाठवा काय गोळ्या मी पाहतो आणि जेवढ्या लिहिलेल्या तेवढ्या सर्व गोळ्या तुम्हाला द्यायच्या आहेत का की फक्त काही मोजक्या द्यायच्या आहेत

हो हो हो तुम्हाला किती महिन्याच्या गोळ्या लिहून दिल्या एक महिन्याच्या दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या शक्यतो डॉक्

अच्छा परत बोलवलं आहे का तुम्हाला पंधरा दिवसानी बरं ठीक आहे पाठवून द्या मला व्हॉट्सअपला काही बघून घेतो आणि तुम्हाला त्यात ज्या लिहिलेल्या त्या गोळ्या सर्व गोळ्या तुम्हाला घरपोच सेवा देतो काही अडचण नाही आमची घरपोच सेवा मोफत आहे फक्त त्याचं मिनिमम बिल एक हजार रुपयाच्या वर व्हावं तेवढंच एक का आहे कारण बाकी काही नाही मला तुमचं एक लोकेशन किंवा ॲड्रेस व्हॉट्सअप करा प्रिस्क्रिप्शनसोबत तुम्हाला मी सगळ्या गोळ्या एक आर्ध्या तासामध्ये पाठवून देतो घरी तुम्ही नाही आलात तर चालेत

चालतं मॅडम बाकी बाकी हे सोडून तुम्हाला दुसऱ्या काही औषध गोळ्या लागत असतील फॅमिलीमध्ये तर मला कधीपण कळवा तुम्हाला होम डिलिवरी प्रत्येक वेळेस फ्रीमध्ये राहील हा आणि आमच्या आ आणि आणि आमच्या